निसर्गाचा समतोल कशामुळे राखला जाईल हे तुम्ही स्पष्ट करू शकाल का हो नक्कीच कारण निसर्गनिर्मित जे जे काही आहे झाडं फुलं पशु पक्षी नद्या पर्वत डोंगररांगा मग त्यात वाळवंट आलं बर्फ आला हे सगळं निसर्गनिर्मित आहे आणि निसर्गाने त्याच्या बरोबरीने माणूस हा एक घटक निर्माण केलेला आहे पण आत्ताच्या माणसाला असं वाटत आहे की प्रगती विकास म्हणजे झाडं तोडणं सिमेंटचे रस्ते बांधणं डांबरी रस्ते बांधणं म्हणजे प्रगती आणि विकास पण हे बरोबर निसर्गाच्या विरुद्ध चाललेलं आहे जे माणूस स्वतःला प्रगत प्रगत म्हणतो आहे पण तेवढाच तो अधोगत होत चाललेला आहे त्याचं कारण असं की आता आपण बघतो आपल्या अगदी शहरांमधून सुद्धा पूर्वी वड चिंच पिंपळ आंबा कडिलीम कडुलिंब अश्वत्थ ही सगळी मोठमोठाली वृक्ष होते आणि आता आपण विकास विकास ह्या नावाखाली रस्ता रुंदी करायची आहे आणि म्हणून ही सगळी दोनदोनशे तीनशे चारशे वर्षापूर्वीची आपण ही झाडं तोडलेली आहेत ही जी आपली देशी झाडं होती ह्याच्यावरती वेगवेगळे पक्षी घरटी करत होते त्या पक्षांच्या विष्ठेमधून परागीकरण होत होतं परागीभवन होत होतं आणि त्यामुळे फुलपाखरं चिमण्या हे जे सर्रास आपल्याला पूर्वी दिसत होतं ते आता गायब झालेलं आहे शहरातून तर चिमण्या गायबच झालेल्या आहेत फुलपाखरं पूर्वी जी सर्रास दिसायची ती पण आता दिसत नाही आहेत त्याचं मोठं कारण म्हणजे आपल्याकडे आता फॅशन आली आहे की परदेशी वृक्ष लावायचे परदेशी झाडं लावायची तर या परदेशी वृक्षांचा पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या देशाच्या भौगोलिकदृष्टीने उपयोग काहीही नाही आहे फक्त दिसायला छान दिसतात आणि बारमाही फुललेली असतात पण तिथे पक्षी आकर्षित होत नाहीत फुलपाखरंही आकर्षित होत नाहीत आणि आपली जी देशी झाडं आहेत विशेषतः आपण कोकणपट्टीमध्ये जर बघितलं तर आता सुरंगी तिथून नामशेष झालेली आहे पुर पूर्वी सुरंगीची झाडं अगदी कडेनी दुतर्फा दिसायची केवडा दिसायचा केवडा आता दिसत नाही अबोली सुरंगी केवडा रातराणी जाईजुई मोगरा चाफा बकूळ बकूळचं झाड तर आता शोधायला लागेल तर ही जी सगळी आपली पूर्वीची जी झाडं होती ह्याच्यावरती पूर्वी मधमाशा पक्षी यायचे त्यातून परागकण टिपले जायचे मधमाशा त्यातून मध चोखून घ्यायच्या आणि सर्रास सगळीकडे पूर्वी मधमाशांची पोळी हे अशा मोठमोठ्या वृक्षांवरती आपल्याला दिसायची पण आता हे मोठे वृक्ष नामशेष झालेले आहेत देशी झाडं देशी रोपं कोणी फारशी लावत नाही खरं तर रस्त्याच्या दुतर्फा ही शोभेची झाडं लावण्याऐवजी जर जाईजुई मोगरा हे जर सुगंध देणारी आपल्या इथल्या पर्यावरणाशी मिळतीजुळती झाडं वनस्पती जर लावली तर त्याच्यावर पक्षी येतील मधमाशा येतील वेगळं मधमाशांचं पालन करायला लागणार नाही आणि आत्ताच मध्ये एक जागतिक अहवाल आलेला आहे की मधमाशा मधुमख्खी म्हणतात त्याला हिंदीमध्ये तर मधमाशांचं प्रमाण आता चिंताजनक कमी झालेलं आहे कारण सगळीकडे सिमेंटच्या बिल्डिंग झालेल्या आहेत सिमेंटचे रस्ते झालेले आहेत आणि ते सिमेंटचे रस्ते ह्या आपल्या वृक्षांना इतके हानीकारक आहेत की त्यातून पाऊस कितीही पडला कधी पूर आला तरी सिमेंटमधून पाणी खाली जात नाही ते झाडांच्या मुळांना पोचत नाही आणि काही दिवसामध्येच मग ते झाड मृतप्राय होतं आणि मग लोकांची आवई उठते की हे झाडाच्या फांद्या तुटल्या आहेत झाड वाकलं आहे झाड धोकादायक झालं आहे झाड तोडून टाका की ते झाड तोडून टाकलं जात आहे पण ह्या सगळ्यामागे एक इतकं मोठ्ठं सर्कल आहे की एक झाड लावायला किती वेळ लागतो एक झाड जगायला किती वेळ लागतो आणि त्याच्यावरती पक्षी मधमाशा येणार त्यातून मध गोळा करणार आणि तो मध किती उपयोगी आहे हे वेगळं सांगायला नको मध मधु ज्या मधमाशा असतात त्या वेगवेगळ्या फुलांचे मध चोखून त्याप्रमाणे वेगवेगळा मधही मिळतो आणि त्या जागतिक अहवाल असा आहे की ह्या मधमाशा जर ह्या जगातून नष्ट झाल्या तर त्याच्यापुढे माणूस पंधरा दिवसाच्यावर जगू शकणार नाही हे ऐकायला हास्यास्पद वाटेल ह्या असं कुठं काय असतं का पण हे जे सूक्ष्मजीव आहेत निसर्गाने केलेले ती सायकल ते सर्कल आपण माणसांनी ह्या प्रगतीच्या नावाखाली कुठेतरी सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे त्यामुळे मग अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे देशी झाडं लावून देशी फुलं रोपं जर लावली आणि सिमेंटचे रस्ते न करता जर पूर्वीसारखे डांबरी रस्ते ठेवले आणि माणसाची ही वाहनाची भूक ही वाढत जाणारी आहे म्हणून रस्ते वाढवले उद्या एखादी बिल्डिंग पाडून आपण रस्ते बांधणार आहोत का तर नाही बांधणार त्यामुळे ह्या हव्यासाला कुठेतरी आळा घालून निसर्ग जर वाचवला नुसतं झाडं लावा नाही तर झाडं जगवा हे पण जर धोरण ठेवलं तर माणूस सुखाने जगू शकेल आणि माणसाच्या बरोबरीनेच निसर्गाचे इतर घटक तेही मोकळा श्वास घेऊ शकतील